हॅलो मॅम हां इंगडे ड्रायविंगवर कॉल लागला हां मॅम तर मला ते सहलीसाठी कॉल केला होता मी तुम्हाला हां तर मला काही दिवसामध्ये सहलीला जायचं होतं माझ्या स्कूलमधून आम्ही तसे तर मॅक्जिमम सात स्टुडन आहे टीचर्स स्टाफ आहे तिघं जणं तीन आम्ही सात जणं आम्हाला महाराष्ट्रामध्ये जाय महाराष्ट्र आम्ही तसं तर सोळा सोळा कंप्लिट आहे आमच्या ट्यूशनमधून हे होती ट्यूशनमधून मिळाली होती

आपल्याला महाराष्ट्र यात्रा करायची होती महाराष्ट्र पाच मंदिर आच मंदिर आता पुण्यामध्ये पुणे मुंबई पंढरपूर अमरावती नाशिक पंढरपूर महाराष्ट्र दर्शन करायचं होतं

नाही नाही नाही हां तर म्हणजे पैशा बिशाचं किती होईल मॅम बिल किती निंग् डिझेल आमच्या इकडून हां हां बोला बोला ते पण आम्हाला भरावं लागेल कन्सेशन

बरं काही कमी जास्त करसान म्हटलं बरं तर कोणती गाडी नेईल मग आपल्याला काही अडचण नाही जाणार ना त्या गाडीमध्ये मॅम

हां मग डायवर तुमचा राहिल मॅम की आ आम्हाला अटेन कर

बरं सांगतो मॅम तसं तुमचा अॅड्रेस पाठवसान मॅम मग मी तुम्हाला भेटायला येतो हो व्हॉट्सअॅपवर पाठवून देशान मग आपण बोलू बिल विलचं काय आहे तर आपल्याला या दोनतीन दिवसामध्ये नक्कीच आहे समजा हा ठीक आहे ना मॅम थॅंक्यू हां